आधुनिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध कार्यक्रम राबवले जातात त्यांपैकी शेतकरी अनुदान योजना नमो शेतकरी योजना प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना मागेल त्या विहीर योजना मागेल त्या शेततळे योजना पीक विमा योजना महाराष्ट्र मत्स्यविकास योजना शेळीपालन व मेंढीपालन योजना गाय म्हैस पालन योजना अशा भरपूर प्रमाणात योजना राबवल्या जातात